वाचनामध्ये मी भौतिक पुस्तके ब पाहिलेले आहेत किंवा वाचलेले आहेत इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचण्या्सदेखील मी म्हणजे प्राधान्य देते कारण जेव्हा आपण काही गोष्टी ऐकत असतो इलेक्ट्रॉनिक माध्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तेव्हा आपल्याला बरंच ज्ञान सुद्धा आपल्याला ज्ञानेयंद्रियांच्या मार्फत मिळत असतं

त्यासुद्धा मी ऐकलेल्या आहेत आणि सकाळी जो आपण भ्रामरीसारखा प्रकार करतो तेव्हा ॲडिओ बुक मध्ये ओंकार मंत्र आहे तो खूप असा दीर्घ श्वास घेऊन आपण तो दीर्घ टाईम वेळ असा म्हणू शकतो हे एक मी त्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीतून शिकलेलो आहे त्याच्यानंतर मी सकाळी जेव्हा योगा करते तेव्हा बऱ्याच अशा गोष्टी त्या ॲडिओ बुक मध्ये ऐकत ऐकत करत असते म्हणजे ते ॲडीओ लावूनच मी हा योगा करत असते जवळजवळ तीस मिनटं हे मी लावते आणि मग त्यानंतर मी माझा योगा असू दे व्यायाम असू देेत किंवा प्राथमिक ज्या माझ्या ज्या क्रिया आहेत व्यायामातल्या त्या मी सगळ्या ह्या ॲ ॲडिओ बुक मधून ऐकत ऐकतच करते त्या मंग मला म्हणजे सकाळी जे ताजंतवान वाटतं याचं कारण ही इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे म्हणजे हे वाचत असताना मी हे वाचून मग ऐकते आणि मग ते ऐकल्यामुळं काय झालं सकाळी म्हणजे जो माझा अर्धा पाऊण तास आहे तो या ॲडिओ बुक मध्ये जातो आणि मग त्यामुळं माझा दिवस अगदी सुंदर असा जातो आणि ताजेतवाने म्हण जे अगदी मी फ्रेश असते त्यामुळं मला ह्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीची फार फार अशी मदत झाली